अरे सायनात कुठे आहेस तू हां अरे ए पूर्ण फ्लडच झालं आहे इकडे तू आहेस ना हां खाली जाऊ नको आणि बाकीची माणसं कुठे आहेत हां अरे इथे दोन मजल्यापर्यंत पाणी भरलं आहे सगळीकडे तुमच्याकडे हां ते लायटीचं ह्याला कोणाला हात लावू नको शॉक बिक लागेल कोणाला तरी हां खाली जाऊच नको आतापर्यंत मी फोन लावला आहे एन डी आर एफवाल्याला ते येथील अर्धा एक तास लागेल वाटतं त्यांना हां पाच दहा मिनटं आधी लावलेला मी त्यांना फोन ते बोलले की येतो थोडा वेळ आहे ती बाकीच्या माणसांना पण वाचवायला गेले आहेत आणि खायचं वगैरे वरती घेऊन आला आहेस काय

आहे थोडा आहे मी दुसऱ्या मित्राला फोन लावला आहे तो बघूया तो बोलला आहे खाय मी बोललो त्याला खायचं तरी घेऊन ये मग तो बोलला आहे थोड्या वेळानं घेऊन येईन म्हणजे आपल्याला आपल्याला वाचवेपर्यंत तरी खाल्ल्या खायला असलं पाहिजे आपल्याकडे आणि लहान पोरं वगैरे अडकलेत काय कुठे हां पाऊस जास्त पडतो रे मला वाटत नाही एवढ्या लवकर ते फ्लड जाईल हां त्याच्यामुळेच झालं आहे अरे मी पण खूप वेळा सांगितलं आहे त्यांना कंप्लेंट पण केली आहे पण ऐकतच नाही तर आता आम्ही पण काय करणार यांची कंप्लेंट केली पाहिजे वाटतं आता पुढे ना सांगितलं पाय त्यांच्या तेच त्यांच्यामुळेच होतं आहे वाटतं येईल माझा मित्र थोड्या वेळाने येईल बघूयात काय खायचं वगैरे तुझ्याकडे पण पाठवतो मी त्याला फक्त सांभाळून काय आहे ना हां हा काय पाऊस आता एवढ्यात थांब थांबणाऱ्यातला नाही दिसतं आहे मला अच्छा गुगलवर चेक केलेलं मी एवढ्यात नाही थांबणार आहे तो पाऊस आणि काय कोणाचा तरी आवाज येतो आहे वाटतं तिकडे रडतं आहे कोणतरी बघ जरा

हां ठीक आहे बघतो मी थोड्या वेळाने फोन लावतो तुला काय झालं तर ठीक आहे